पुण्यातली द दर्पण या संस्थेमध्ये मी दोन प्रकारच्या कार्यशाळा केल्या आहेत वॉटर कलर पेंटिंगची दोन्ही त्याच होत्या एक निसर्ग चित्राची होती आणि मी त्याच्यामधून खूप गोष्टी शिकले मुख्य म्हणजे वॉटर कलर्स कसे वापरायचे आणि सीनसिनरीमध्ये कसे वापरायचे झाडं कशाप्रकारे सहज करता येतील आणि पोर्ट्रेटस करताना कसे ते डेव्हलप करायची या ब बारा दिवसांचा सिटिंग्सचा हा कोर्स होता आणि मला त्याचा चांगला अनुभव आला आणि एक मी मिनिएचर च्यासाठी पण टूडी या संस्थेमध्ये कोर्स केला त्या मिनिएचरमध्ये तो पण फार सुरेख होता त्याच्यामध्ये फक्त नॅचरल कलर्स वापरतात आणि त्या फक्त त्याच्यामध्ये ते कॉपी करून आपल्याला करावं लागतं आणि बारीक गोष्टींचे डिटेल्स कराव्या लागतात पण तो पण एक सुंदर अनुभव होता बस